तर सहसा मला तर नाही वाटत की जास्त करून लोकांना मराठी बोलण्यात तसं त्रास किंवा काही जमत नाही सहसा तर सगळ्यांनाच मराठी जमते आणि सहसा करून जे बाहेरचे आहेत किंवा बाहेर बाहेर देशातून आलेले किंवा कर्नाटक साईडला त्यांनाच थोडं मराठी बोलायला हे होतं अवघड जातं आणि जास्त करून हिंदी तर सगळ्यांनाच जमते तर मराठी ज्यांना येत नाही ते सगळे कन्वर्सेशन जास्त करून तर असं हिंदीमधूनच हिंदीमध्येच होती आणि आता सध्या असं हे झाले की मराठी एकदम असं म्हणजे एकदम हेच केली आहेत की बाबा मराठीच बोला की बाहेर असे काही इन्सिडन्स पण जायलेत की मराठीमुळे की भांडणं पण झाले लोकांची की तुम्ही मराठी का नाही बोलत बाबा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलत नाही हिंदी बोलता इंग्लिश बोलता तुम्हाला लाज वाटते का मराठी बोलायला तर खूपशे लोक मराठी बोलायला म्हणजे खूप कमीपणा वाटतो त्यांना मराठी बोलण्यात बोलण्याचा कारण आपली जनरेशन अशी झाली की बाबा इंग्लिश बोला की त्यांना हाय फाय वाटतं की मराठीना असं एकदम खूप असं तुच्छ समजालेय आजकालची पिढी की मराठी बोलण्यात त्यांना लाज वाटते